मला पेंटिंग हे सुरवातीला अजिबात आवडत नव्हतं मला वाटतं की पेंटिंग साधारण चौथीपासून सुरू जा पेंटिंग हा सब्जेक्ट चौथीपासून सुरू झाला असावा आता तितकं नीट आठवत नाही मला पण बहुतेक चौथीपासून असावा तर सुरवाती सुरवातीला ते बुक्स मिळायच्या ड्रॉईंग बुक्स त्याच्यात पण छोटा साईज मोठा साईज मिडीयम आणि लार्ज साईज अशा बुक्स असायच्या आणि तेव्हा क्रेऑन्स मिळायचे अगदी आम त्यावेळी बारा कलर्सचा एक क्रेऑनचा सेट असायचा नंतर नंतर जसंजसं अप मी मोठी होत गेले पुढच्या स्टँडर्ड्समध्ये गेले तस तसं त्याचं रूपांतर पेस्टल क्रेऑन्समध्ये झालं त्याच्यात बरेचसे बारापेक्षाही जास्त जसं की चोवीस आणखीन असे असायचे परत त्या क्रेऑनच्या सिस्पेन्सिल्स असायच्या ते या ते येऊ लागल्या स्केच पेन्स असायचे अशा वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करायलाच मजा यायचे पेंटिंग करण्यापेक्षा आणि त्यामुळे पेंटिंग हा विषय नंतर नंतर आवडू लागला मध्येमध्ये पहिला मला जेवढं आठवतं तेवढं सीनरीचं एक नेहमी असायचं किंवा आत्तादेखील कुठलं पेंटिंग कर म्हटलं की पहिला ते सीनरीचंच आठवतं ज्याच्यात दोन डोंगर आले दोन डोंगरांमधून येणारं सूर्य आला खाली एक नदी वाहते आहे साईडला एक छोटंसं घर आहे घर म्हणण्यापेक्षा झोपडी आहे असं असायचं सातवीपासून वॉटर कलर्स वापरायला लागलो आम्ही त्या तेव्हा आम्ही स्कूल बॅग् सॅग जे असते त्यासोबत आणखीन एक प्लास्टिकची कॅरीबॅग घेऊन जावे लागायची जेव्हा जेव्हा ड्रॉईंगचा सब्जेक्ट असायचा तेव्हा ते तेव्हा आम्हाला ॲक्च्युली ड्रॉईंग बुक्स वापरायच्या नव्हत्या कार्डशीट्स वापरायला कंपल्शन केलं होतं मग आम्ही ते कार्डशीट्स घेऊ लागलो कार्डशीट्स एक रुपयाला एक असायचं तेव्हा आणि तेव्हा मला आठवते की एक बटरफ्लायच्या शेपमध्ये कंटेनरसारखं होतं ज्याच्यात आपण सहा कलर्स घेऊ शकतो किंवा अशा सहा त्याला हे होत्या खाचा आणि मध्ये एक मोठं गोल ज्याच्यात पाणी किंवा आपण कलर मिक्स करून वेगळा कलर दोन कलर मिक्स करून वेगळा कलर बनवू शकत होतो सुरवाती सुरवातीला मला माणसांची जी आकृती असते किंवा माणसांचं पेंटिंग माणसांचं चित्र काढायचं असतं ते काढायला खूप आवघड जायचं ते माझं असं व्यवस्थित किंवा नीट येत नव्हतं विचित्र यायचं पण एके दिवशी मी ते काढलं आणि खूप सुंदर आलं आणि आमच्या मॅडम ज्या होत्या ड्रॉइंगच्या त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी मला हे त्यांनी मला सगळ्यांसमोर बोलावलं आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं हे खूप सुंदर काढलं आहेस तू त्याच्यावर त्यांनी खाली गुड म्हणून पण लिहून दिलं होतं तेव्हा मला जे आवडलं होतं आणि तेव्हा मला तेव्हापासून मला पेंटिंग हा विषय इतका आवडू लागला की मी वाट बघायचे कधी कुठल्या दिवशी पेंटिंगचा सब सब्जेक्ट येतो किंवा त्याचा पिरियड असतो केव्हा आपल्याला ते काढायला मिळतं आज काय नवीन टॉपिक देतील मॅडम किंवा नाही का कित्येकदा असं पण झालं आहे की घरी वेळ जात नाही आहे तर मग मी कार्डशीट काढून बसले आणि काहीतरी आपलं ड्रॉईंग करत आहे आणि मला एकदा आठवतं की मी मुंबईला गेले होते आत्याकडे तेव्हा पण एकदा समर कॅम्प असतात तसं तिथे माझ्या आत्याने मला ड्रॉईंगच्या क्लासलाच पाठवलं होतं नेमकं रोज ती मला सोडायला यायची न्यायला यायची तर तिथे मी माझी एक अशी बुक होती ड्रॉईंगची घेतलेली आणि तिथे मी खूप खूप खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स काढले होते तिथे मी एका बेडकाचं पेंटिंग काट काढलं होतं मला जे आठवतं आहे ते इतकं सुंदर झालं होतं की हुबेहूब वाटत होता तो बेडूकच आहे असं परत तिथे मी आकाशाचा जो कलर आहे तो मिक्स करून कसा द्यायचा कसं पेंट करायचं वॉटर कलर्सने ते खूप छान प्रकारे शिकले आणि खूप म्हणजे खूप सुंदर ते पुस्तक होतं पण असं झालं की त्यानंतर माझ्याकडून ते पुस्तक कुठे हरवलं मला आजपर्यंत आठवत नाही पण मी त्या पुस्तकाला खूप मिस करते आणि त्या पुस्तकातला तो जो बेडूक होता तो मला अजूनही आठवतो मी काही केल्या ना खूप प्रयत्न केले पण तो ते पुस्तक आहे मला ड्रॉइंग बुक काही मला आजपर्यंत सापडलं नाही अशी माझी एक माझा एक अनुभव आहे पेंटिंग ह्याच्याबद्दल